जसं आमचे खेळ म्हटलं की बरेचसे प्रकारचे खेळ आहे गिल्ली दांडू लगोरी कबड्डी खो खो हॉलिबॉल बास्केटबॉल हे बरेचसे खेळ आमचे लहानपणापासून आम्ही पाहत आहे आणि तेच आम्ही खेळ खेळत असतो तर अशा प्रकारचे ते खेळ आहे सर्वजण खेळतात आणि कोणाला त्या खेळाबद्दल काही जास्त काही म्हणजे ट्रेनिंग द्यायचे काही आवश्यक वाटत नाही कारण तो इझिली खेळ खेळला जातो